हॅलो हां नमश् हां शिव फूल भंडार हां मी आपल्यालाच नंबर लावला होता अॅक्च्युअली येत्या दोन दिवसांमध्ये जी गजानन महाराज प्रकट दिन उत्सव आहे तर आमच्या घरी दरवर्षी फार मोठ्या उत्साहामध्ये आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही साजरा करतो तर त्यासाठी आम्हाला काही फुलांच्या माळा आणि डेकोरेशनसाठी काही फुलं वगैरे हवे आहेत तर साधारणपणे तर साधारणपणे आम्ही बघा शेवंती झेंडू आणि गुलाबाच्या फुलांचं डेकोरेशन दरवर्षी ठेवत असतो तर एक साधारण समजा एक झेंडूंच्या फुलांच्या माळा आणि गुलाब आणि शेवंतीचं डेकोरेशन अशा पद्धतीनं आम्हाला महाराजांच्या उत्सवासाठी सजावट करायची आहे तर त्या संदर्भात आपलं जर चांगलं सहकार्य मिळालं तर आम्ही आपल्याला एक चांगली किंमतसुद्धा त्याची देऊ शकतो बरं बरं मॅडम चालेल मॅडम मग तुम्ही आजच माझी ऑर्डर लिहून घ्या आणि समजा दोन दोन दिवसानंतर मग समजा मी सकाळी साधारणपणे कॉल करेल साधारणपणे सकाळी आपला माणूस तुम्ही माझ्याकडे पाठवून द्या चालेल धन्यवाद मॅनम आपल्या सहकार्याबद्दल हां ओके थॅंक्यू